अठरा नऊ दोन हजार चार अठ्ठावीस नऊ दोन हजार दोन अठ्ठावीस बारा एकोणवीसशे एक्क्याऐंशी एक एक दोन हजार एक बारा बारा एकोणवीसशे नऊ